धावण्याच्या व्यायामाचे फायदे त्यामुळे आपले स्नायू बळकट होतात व मन प्रसन्न राहते व आपल्या हृदयाचे ठोके वाढतात व रक्ताभिसरण संस्था सुरळित प्रमाणात प्रमाणे चालते त्याचबरोबर मानसिक म्हणलं तर मन प्रसन्न राहते व झोप लागते व इतर रोग होत नाहीत व कुठल्या समस्यांला सामोरे जावे लागत नाही ज्यामुळे श शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारात धावण्यामुळे व्यायाम होतो त्याच त्याचबरोबर